हॅलो जयभीम व्यायाम शाळेमध्ये फोन लागलेला आहे का नमस्कार मी तेजस्विनी पाटील बोलत आहे आपल्या इथून गाव भागातूनच बोलत आहे तुमच्या व्यायाम शाळेमध्ये माझ्या बहिणीची मुलं बरेच वर्ष झाली व्यायाम अला येत होती सध्या ती तिच्या सासरी गेल्यामुळे परत बंद झाले आहे तुमच्या व्यायामशाळेबद्दल खूपच सुंदर अनुभव आहे आमच्यासाठी तुमच्या व्यायामशाळेमधील वातावरण खूपच सुंदर असते खूपच हेल्दी असते आरोग्यवर्धक असते त्यामुळे सध्या मला तिथे असणाऱ्या एका फिटनेस चॅलेंजची ची माहिती मिळाली होती त्यासाठी मला नोंदणी करावयाची होती

अच्छा त्याच्यासाठी मला रविवारी सकाळी नऊ ते पाचपर्यंत अर्ज करता येतील अच्छा ते कुठे करावयाचे आहेत अच्छा जलभीम जयभीम व्यायामशाळेमध्ये म्हणजे तुमच्या तिथेच करायचे आहे का अच्छा अच्छा जर रविवारी नाही जमले तर सोमवारी करू शकते का मी नाही अच्छा फक्त सो रविवारीच करावे लागेल का अच्छा अच्छा ठीक आहे मी नक्कीच भेट देईन आणि त्याच्यामध्ये कोणकोण सहभागी होईल कितीजण सहभागी होणार आहेत हे काही माहिती कळू शकेल का मला अच्छा ते नाही सांगू शकाल तुम्ही ओके काही प्रॉब्लेम नाही पण त्याच्यासाठी मला काय काय करावे लागेल अर्ज भरण्यासाठी मला काय काय डॉक्युमेंट्स घ्यावे लागतील ओके मेडिकल सर्टिफिकेट एम बी बी एस डॉक्टरांकडून की एम डी घ्यावे लागेल अच्छा ठीक आहे एम डी डॉक्टरांकडून मेडिकल सर्टिफिकेट हो हो मी रोज व्यायाम करते मी रोज सकाळी चालायला जाते शिवाय योगा करते आणि माझा योगाभ्यास पण खूप जुना आहे खूप खूप वर्षापासून मी करते मध्ये मी योगा योगाचे क्लासेससुद्धा चालवलेले होते सध्या माझ्या वर्क लोडमुळे थोडं वेळ नाही भेटत पण माझा व्यायाम हा सकाळी रोज कंटिन्यू असतो मी रोज सकाळी पळते की पळायला किंवा चालायला जाते प्लस कधी कधी झुंबाही करते माझ्यासोबत माझ्या मैत्रिणीही येतात त्यांनाही तुमच्याबद्दल मी फिटनेस चॅलेंजबद्दल सहभागी होण्यासाठी नक्कीच नक्कीच त्यांना प्रोत्साहन देईन तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद